मराठी भाषेचे म्हणजे असे काही व्या व्याकरण असतात की त्यामध्ये असे वाक्य त्या वा व्याकरणामध्ये असे वाक्य वापरले जातात तू काय करत आहेस म्हणजे याच्यातलं आपल्याला म्हणजे याचा हे व्याकरण म्हणजे या व्याकरणातलं आपल्याला काही असे शब्द शोधायला लागतात ब्रिज शोधायला लागतात त्यामध्ये असे वाक्य असतात आणि काही म्हणजे गावाकडची भाषा पण अशी असते का रे कुठं चालला काय करतोय रे हो ना घरी जेवलास काय हिंडतोस काय इकडं तिकडं तर आपण हेच वा श वाक्य शुद्ध भाषेत असं बोलू शकतो कुठं जात आहेस काय करतेस कशासाठी जाते नुसतं काय फिरतच राहते का जा चल घरी जा असं आपण म्हणजे या भाषेत बोलू शकतो म्हणजे शुद्ध भाषेत असे वाक्य वापरू शकतो आणि असेच काही मराठी भाषेचे आगळे वेगळे असे काही वैशिष्ट्ये आहे म्हणजे वैशिष्ट्ये म्हणजे वाक्ये आहेत